वाचनामध्ये भाषेचे भाषिक ज्ञान असणे खूप गरजेचे आहे किंवा कारण आपण एखादे पुस्तक वाचताना त्याच्यामध्ये एखादं शब्द नवीन शब्द आढळत असेल तर तो कुठल्या अर्थाने तो शब्द त्या जागी वापरलेला आहे हे आपल्याला कळणं खूप गरजेचे आहे किंवा महत्त्वाचे आहे कारण एक शब्द पूर्ण वाक्याचा अर्थदेखील बदलून ठेवू शकतो आणि आपल्याला मग जर आपण चुकीच्या अर्थाने ते वाचले तर आपल्याला त्या पुस्तकाची किंवा त्या त्याच्यामधल्या लिखाणाचे महत्त्व किंवा त्याचे तात्पर्य कळणार नाही